आपल्या जीवनातील नियम आणि नियमांचे पालन करणे हे दुहेरी उद्देश पूर्ण करते ज्यामुळे व्यक्ती आणि संपूर्ण समाज ह्या दोघांवर परिणाम खूप चांगला होतो असं मला वाटतं तुम्हाला माहिती आहे का म्हणजे खरं सांगू तर नियम हे आपल्याला पॉझिटिव्हिटी देते वेगवेगळे मार्गदर्शन देतात लोकांना काय स्वीकार्य वर्तन आपलं वर् कुठलं वर्तन स्वीकार्य आहे हे सांगण्यास मदत करतं तसेच नियमांचे पालन केले त्याचे अनुसरण केल्याने व्यक्तींना वेगवेगळे जे त्रास होतात दंड कायदेशीर वेगवेगळे त्रास ह्या सगळ्यांपासून त्यांची वाचवणूक होते खरं सांगायचं तर नियम लोकांमधील परस्पर संवादाने संवादाने नियम करून सामाजिक व्यवस्था निर्माण करतात तसे आज अराजकता संघर्ष आणि अराजकता टाळतात नियम किंवा मालमत्ता अधिकार नसलेल्या जागांची कल्पना करा ते गोंधळलेले असेल आणि नियम आपले रक्षण करते पर्यावरणाचं रक्षण करते प्रदूषण मर्यादित ठेवण्याचे आपल्याला गोष्टी समजावते तसेच नियम आपल्याला चांगल्या आयुष्याला जाण्याचा मार्ग देतो पण आजकाल शिकलेली माणसं बघायला नियमांचं पालन हे करताना दिसत नाही म्हणजे वेल एज्युकेटेड पर्सन ट्रेनमधून जात असेल आणि एखादा वयस्कर माणूस जात असेल तर यु नो तिथे ऑलरेडी लिहिलेलं असतं की प्रौढांना जागा पण तिथे शिकलेली माणसं असतात ते स्वतः बसलेले असतात पण ते प्र वयोवृद्ध लोकांना कधी जागा देत नाहीत सो मला असं वाटतं की शिकलेली माणसं ही सभ्य आणि नियम पाळणारी नसतात त्यातली काही माणसं ही तशी असतात बट शंभरातनं साठ टक्के लोकं ही नियम पाळणारे नसतात शिकलेली माणसं तरी म्हणजे त्यांना असं वाटते की ते शिकलेत याचा अर्थ प्रत्येक नियम प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणच्या असलेल्या सूचना हे सिरियसली नाही घेत पण हेच जर एखादा अशिक्षित माणूस बघितला तर तो नक्कीच नियम पाळतो तो त्याला भीती असते की जर आपण नियम तोडले नियम नाही आपण व्यवस्थित फॉलो केले तर कदाचित आपल्याला शिक्षा होईल सो शिकलेले माणसं ही खूपदा नियम पाळणारी नसतात असं मला वाटतं